मनोरंजनासाठी बोलायचं झालं तर मी मनोरंजनासाठी फोन आणि टी व्हीचा खूप जास्त वापर करते मनोरंजनासाठी मी रील्स बघते इंस्टाच्या ज्या रील्स असतात त्याच्यात मी मला खूप जास्त वेगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वयंपाक करायला खूप आवडतं वेगळेवेगळे पदार्थ बनवायला सो मी ते बघत असते त्याच्यानंतर मी डान्सच्या रील्स बघते मला आवडतो खूप छान डान्स वगैरे ते बघायला त्याच्यानंतर मी टी व्हीमध्ये मी बरेच असे मराठी कार्यक्रम आहेत जसं की महाराष्ट्राची हास्यजत्रा चला हवा येऊद्या आणि आधी ते फू बाई फू वगैरे होते तर तसे कार्यक्रम मी खूप पाहते त्याच्यानंतर मी आता महाभारत पण पाहते आहे याच्यावर फोनवर महाभारत पण बघते आणि असे बरेच मी बघत असते की मनोरंजनासाठी आणि हे सगळं पाहिल्याने मानसिक आणि स्वास्थ्यावर काय महत्त्व आहे असं म्हणायचं गेलं तर जेव्हा आपण अशा गोष्टी पाहतो ज्या आपल्याला खुश करता तर तेव्हा आपल्याला एक केमिकल असतं आपल्या डोक्यामध्ये ज्याला डोपामाईन म्हणतात ते रिलीज होत असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा आपल्यामध्ये होत असते त्याच्यामुळे आपण खूप जास्त आनंदी असतो म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला मनोरंजन करतात ना त्या गोष्टी जर आपण पाहिल्या ऐकल्या किंवा केल्या तर एक वेगळाच समाधान असतं ते मिळतं किंवा मग जरा समजा पूर्ण दिवस खूप जास्त दगदग झाली आहे खूप धावपळ झाली आहे खूप प्रवास झाला आहे आणि त्यानंतर जण आपण एखादी मनोरंजक असा एखादी कार्यक्रम पाहिला किंवा एखादी रील पाहिली ज्याच्याने आपल्याला मनोरंजन मिळेल तर तो जो पूर्ण दिवसाचा जो थकवा असतो ना तो एकदमच असा गायब होऊन जातो किंवा एक समाधान मिळतं की हां आता शांत झोप लागणार आहे किंवा शांत झाली आहे मी आता आता डोकं एकदम असं रिलीफ होऊन जातं डोक्यात जास्त काही राहत नाही गडबड राहत नाही एकदम शांत वाटतं सो प्रत्येकाचं मनोरंजनाचं जे व्याख्या आहे ती वेगळीवेगळी असते कोणाला गाणं म्हणायला आवडतं कोणाला गाणे ऐकायला आवडतात कोणाला नाचायला आवडतं कोणाला वेगळ्यावेगळ्या पद्धतीचे नृत्यं असतात ते करायला आवडतात कुणाला माझ्यासारखं फोनमधून जास्त मनोरंजन घ्यायला आवडतं तर प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने मनोरंजन हे मनोरंजनासाठी उपक उपक्रम करत असतं आणि त्याच्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर खूप जास्त प्रभाव पडतो असं मला तरी वाटतं कारण की जेव्हा आपण मनोरंजन करतो ना तेव्हा तेवढ्या वेळासाठी का होईना आपण कितीही दुःखी असलो कितीही काहीही थकलेलो असतो पण मनोरंजन एकदा झालं ना की त्या वेळानंतर आपण एक वेगळी ऊर्जा असते आणि त्या ऊर्जामध्ये आपण आपलं जे काही काम आहे ते खूप अत्यंत वेगळ्या आणि एका वेगळ्या पद्धतीने आणि पूर्णपणे योग्य पद्धतीने आपण ते पूर्ण करू शकतो कारण की तेव्हा आपलं जे डोकं असतं ते शांत असतं आणि ते खूश झालेलं असतं सो मग त्यावेळेला काही अडचण येत नाही की स्ट्रेस राहत नाही काही दबाव नसतो अगदी मन हलकं झालेलं असतं मनोरंजन ऐकल्यामुळे एखादी पिच्चर जरी नुसता पाहून घेतला चित्रपट जरी एखादी पाहिला तरी आपल्याला छान वाटतं पण त्या स्टोरीमध्ये पूर्ण त्या कथेत पूर्ण गुंतून जातो आणि मग आपल्याला वेगळेच एक एनर्जी येते एक वेगळी ऊर्जा येते आणि बऱ्याचदा आपल्याला त्याच्यातून मोटिवेशन पण मिळत असतं सो तेही आपल्या आयुष्यात खूप जास्त काम करून जातं सो मनोरंजन हे खूप महत्त्वाचं घटक आहे आणि ते प्रत्येकाने त्यासाठी आपल्या आयुष्यात दैनंदिन दिवसांतमधे दैनंदिन त्यांच्या आयुष्यात त्यांनी मनोरंजनासाठी वेळ काढायलाच पाहिजे आणि ते खूप गरजेचं आहे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी दोघांसाठी पण